मी आंबेडकर चौकामधून बोलत आहे मी थोड्या दिवस आधी तुमच्या स्विगी ॲपमधून वरणभात आणि पुरणपोळी मागवली होती चव खूप चांगली होती जेवणाची परंतु त्यामध्ये साखरेचं आणि मिठाचं प्रमाण खूपच जास्त होतं त्यामुडे ते अन्न जे आहे ते फेकण्यात आलं तुमचे म्हणजे तुमच्या जेवणाची जी चव आहे ती खूप चांगली असते परंतु त्यामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते टाकण्यात येतं तर तुम्ही त्यावर काळजी घ्या त्यावर सुधारण्याचा प्रयत्न करा तुमची स्वच्छता तर चांगली आहे जेवणाची परंतु त्यावर तुम्ही काळजी घ्या हीच आमची विनंती आहे आता वापस आमच्या घरी पाव्हणे येत आहेत तर आम्ही वापस तुमच्या ॲपमधून काही पदार्थांची ऑर्डर देत आहो तर त्यामध्ये त्यामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायची हीच माझी विनंती आहे तर ह्याची थोडीशी काळजी घ्यावी हेच माझं सांगणं आहे